अमरावती जिल्हा स्थानिक धर्माय संस्था किंवा सामुदिक संघटना चांगले काम करत आहे ते म्हणजे कचरा कं जास्त म्हणजे बाजु आजुबाजूला कचरा नसावे याची खात्री घेत आहेत कारण त्या कचरामुळे म्हणजे आपण बिमार पडू शकतो ना म्हणजे नालीमध्ये जास्त गटार होऊ नये आपणच म्हणजे खरकटे वरकटे पाणी फेकतो त्यामुळे जास्त गटार होते आणि ते आपण कचरा नालीमध्ये फेकतो म्हणून ते जास्त हे होते गटार होते त्यामुळे बिमाऱ्या होऊ शकतात आणि आपणचं बिमार पडू शकतो आपले म्हणजे आपल्या घरासमोरचे व्यक्ती म्हणजे असे आपणच आहो ना ते जर आपणच बिमार पडणार तर तुम्ही याची काळजी घ्या की आपण ती कचरा नालीत फेकून नाही तर फेकले नाही तर आपण पण बिमार पडू नाही आणि आणि अजूक एक हे आवाहन केलं त्यांनी की आजूबाजूला वृद्धाश्रम बाल बालसंगोपनगृह फास्टरहोम आहेत आणि ते बेघर कुटुंबाची संख्या वाढत असल्याचे तुमचे निदर्शन आले आहे तर त्यांचं म्हणणं आहे की त्यांची म्हणजे बेघर कुटुंबाची संख्या वाढली नाही पाहिजे आणि कसं म्हणजे आपलं आप म्हणजे आपल्या कुटुंबात आई वाड बाबा राहतात त्यांनीच आपल्याला जन्म दिला असतो आणि आपण त्यांनलाच त्यांचच पालनपोषण करत नाही म्हातारपणात कारण त्यांनी आतापर्यंत आपलं पालनपोषण केलं आणि जेव्हा आपण स्वतःच्या पायावर उभे होतो तर त्यांना आपण त्यांचच पालनपोषण करत नाही म्हणजे त्यांनी आपल्याला एवढं मोठं पालनपोषण करून एवढं मोठं केलं ते गेलं म्हणून तं ते देवास देवाहीपेक्षा महान असतात तर मी माझं म्हणणं असं आहे की तुम्ही त्यांनी तुम्हाला आतापर्यंत पालनपोषण केलं तर तुम्ही आता त्यांचं पालनपोषण करा म्हातारपणात